छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूर्ण महाराष्ट्रात मनवली जाते आणि धूमधडाक्यात मनवली जाते त्यांच्या रॅल्या वगैरे काढल्या जाते आणि पूर्ण असं गावभर असं पूर्ण त्यांच्या रॅल्या वगैरे छान निघत असते आणि दुसरा पॉईंट म्हणजे वटपौर्णिमा तो म्हणजे छान व तो एक सुहागनचा मान आहे वटपौर्णिमा तर त्या दिवशी सुहागन सकाळी उठते छान आ आरतीची थाली वगैरे सजवते छान थाली सजवून त्यामध्ये ज्या ज्या वटपौर्णिमेसाठी वस्तू लागतात त्या त्या सगळ्या त्या थालीमध्ये ठेवते आणि वटपौर्णिमा त्यासाठी मग वडाजवळ जाते आणि वडाजवळ गेल्यानंतर त्यावर पूजा करते वडाची छान रांगोळी काढून दिवा वगैरे तिथे ठेवून छान पूजा केल् के केली जाते आणि छान व वडाला सात फेऱ्या मारल्या जाते आणि न त्या असं धागा वगैरे तिथे छान हळदीने वगैरे लव छान रंगवले जाते आणि त्याच्या सात फेऱ्या वगैरे मारल्या जाते आणि त्यानंतर दिवाळीनंतर आ झालेला सण म्हणजे मग तो भाऊबीज भाऊबीज म्हटल्यावर तो पूर्ण दिवाळी झाल्यानंतर भाऊबीजला सगळ्या मुली बाया सगळ्या आपल्या माहेरी जातात भावाला औक्षित वगैरे लावतात आणि औक्षित लावून त्याला भावाला कपडे नारळ आणि जे काही वस्तू द्यायचे ते भावाला देतात आणि भाऊ सुद्धा बहिणीला काही ना काही देतच असते